हो हो बोलतो आहे

बरं बरं काहीच लोकं हो ना सर आपण बनवतो ना आपलं कोकणी स्टाईल असतं नागावचं जे अलिबागची खासियत आहे त्या पद्धतीचं जेवण बनवतो आपण घरगुती जेवण असं ताजं आणि नॉन नॉनवेज सी फूड वगैरे तर आपण चांगलंच बनवतो सर व्हेज क कसं हवं होतं म्हणजे तुम्हाला आमच्याकडून थाळी बेसिसवर हवं होतं की तुम्ही मच्छी वगैरे आणणार आहात नाही मच्छी तुम हां हां बोला ना बोला सर

बरं बरं सर मग अलिबागला एक मोठ्ठं मार्केट आहे तिथे तीस चाळीस कोळीण मावशी बसतात जे अगदी फ्रेश असते म्हणजे प्राँज असतं पापलेट असतं सुरमई असते सगळ्या प्रकारची फिश भेटते तुमची फॅमिली आहे का हो हो फॅमिली आहे का तुमची मग सर छोटी मुलं वगैरे असतील ना तर प्राँज फ्राय वगैरे म्हणजे प्राँज आणि सुरमई तुम्हाला बरी पडेल त्याला काटे कमी असतात आणि तुम्ही जर अगदीच खवय्ये असाल तर मग खेकडा आहे कर्ली आहे ज्याला काटे असतात पण चव चांगली असते तीसुद्धा मच्छी आहे बांगडा आहे हो हो एकदम फ्रेश फिश भेटणार सर आणि चांगली पण नाही नाही चांगली फिश भेटेल आणि तुम्ही आणून दिलंत ना तर आपण तिथे पण बनवू शकतो तुम्ही ज्या विलाला राहिलात ना तिथे पण फक्त आमचे चार्जेस होतील तिथे येऊन बनवायचे वेगळे ते तुम्हाला पे करावं लागेल आपलं जे पर डेचं असतं पर डे तर साधारण आम्ही आठशे रुपये घेतो पर पर्सन म्हणजे बनवायचे बनवायचे हां माणसाचे जो बा खूप आम्ही बनवू ना कुकिंग करू ना त्याचे म्हणजे तर जा सगळं फिश वगैरे तुमचं हो सर येऊ शकतो ना का नाही येऊ शकतो

हो चालेल ना सर बनवू ना बनवू बनवू तुम्हाला तसं जर तुम्ही एक तासाभरामध्ये येऊ शकेन मी तिथे सर आणि हो सर आता अलिबागला गेलो ना तर भेटू शकेल आणि तुम्ही जर अगदी सुकी मच्छी वगैरे पण खाण्याचे खवय्ये असाल तर तीसुद्धा तुम्हाला तिथे अॅव्हेलेबल असेल मग आपण ते बनवू पण शकतो म्हणजे सुकटची चटणी आहे बोला किंवा सुकट भाकरी आहे किंवा करंदी फ्राय आहे असे पण तुम्हाला आम्ही बनवून देऊ शकतो आहे हो हो तिथेच भेटू शकेल तुम्हाला ये येऊ शकतो ना मी एक तासाभरात तिथे येऊ शकतो नक् नक्की सर येतो क्षितिजा विला ना क्षितिजा विला नागावमधलं बरं बरं सर मी येतो आणि भेटतो तुम्हाला तिथे ओके स थॅंक्यू थॅंक्यू सर